भारतातील मनोरंजनक्षेत्राच्या विकासाचे दोन मुख्य आयाम आहेत तंत्रज्ञानाची प्रगती आणि बदलत्या प्रेक्षकांच्या पसंती या क्षेत्रातील बदल आणि विकास कसा झाला हे समजून घेण्यासाठी पुढील मुद्दे विचारात घेता येतील तंत्रज्ञानाची प्रगती यामध्ये आपण पहिल्यांदा सांगू शकतो डिजिटल क्रांती इंटरनेट स्ट्रीमिंग सेवांचा विभाग विकास जसे की नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम आणि मोबाईल ॲप्स जसे झी फाईव्ह हॉटस्टार यामुळे मनोरंजनाच्या उपलब्धेत मोठा बदल झाला आहे एच डी तंत्रज्ञानामुळे टी व्ही आणि फिल्म्समध्ये उच्च गुणवत्ता दर्शवण्याचे तंत्रज्ञान आले आहे स्मार्टफोन्स आणि डिजिटल मीडिया स्मार्टफोन आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मने मनोरंजनाचा अनुभव अतिशय गतिशील आणि खूपच सोपा बनवला गेला आहे यामध्ये बरेच प्लॅटफॉर्म्स आपल्याला सांगता येतील जसे की फिल्म इंडस्ट्री बॉलीवूड टॉलीवूड इत्यादी विविध फिल्म इंडस्ट्रीने त्यांच्या क्षेत्रात वैविध्यपूर्णता आणि वैशिष्ट्यपूर्णता आणली आहे टी व्हीच्या चॅनल्समध्ये बरेच चॅनल्स विवेगळ्या भाषांमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे विविध टी व्ही शोजची वाढ झालेली आहे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ ओ टी टी प्लॅटफॉर्मची वाढ झालेली आहे त्यामुळे विविध प्रकारचे शो आणि फिल्म्स उपलब्ध झाले आहेत कंटेंटमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो यामध्ये विविध विषय आणि कथा यामध्ये पारंपरिक कथांपासून आधुनिक आणि सामाजिक मुद्दे यावर आधारित कथा आपण बदललेल्या बघून येतो कार्पोरेट्स आणि वेब सिरीज यामध्ये डिजिटल मिडिया आणि वेब सिरीजच्या स्वरूपात नवीन प्रकारचे मनोरंजन आणले आहे आणखी देशामधले लोकप्रिय प्रकार आहेत सिनेमा त्यामध्ये हिंदी सिनेमा आणि स्थानिक सिनेमा स्थानिक सिनेमामध्ये सगळ्या विश भाषांमध्ये पिक्चर येतो त्यातून टी व्ही शोजमध्ये काही लोकप्रिय टी व्ही शोज किंवा जे रोजप्रसारित होणारे प्रसारण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मालिका प्रसारित केल्या जातात आणि त्या लोकांना आवडतात रियालिटी शोमध्ये बिग बॉस इंडियन आयडॉल आणि आ आणखी रियालिटी शो लोकांना पाहायला आवडतात वेब सिरीजमध्ये नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम हॉटस्टार यावर आधारित वेब सिरीज आणि चित्रपट लोकांना आवडतात संगीत आणि नृत्यमध्ये भांगडा कथ्थक पारंपरिक नृत्य तसेच इतरही नृत्य आहे जसं हिंदी पॉप भजन आणि लोकसंगीतही लोकांना आवडते साहित्य आणि काव्य कविता वाचन आणि साहित्यक काम कार्यक्रम विशेषत हिंदी इंग्रजी साहित्य लोकांना आवडतं भारतातल्या लोकांना भावनिक कथा प्रेम कुटुंब आणि संघर्षाच्या कथा ज्यात भावनिक जोड आहे त्याचबरोबर कॉमेडी हास्यवर्धन करणारे शोज आणि चित्रपट जे लोकांच्या दैनंदिन जीवनातील तणाव कमी करतात सामाजिक विषय समकालीन सामाजिक समस्या आणि त्यांच्या समाधानावर आधारित कथा तसेच संगीत नृत्य गाणी आणि स्टार्टकास्ट असणारे विविध जे लोकप्रिय असणारे जे कलाकार आहेत त्यांच्या असणारे चित्रपट लोकांना खूप आवडतात थोडक्यात भारतातील मनोरंजन क्षेत्राचा विकास तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह आणि विविध प्रकारच्या कंटेंटमुळे झाला आहे विविध प्रकारची मनोरंजनशैली आणि भार विषय भारतातील लोकांच्या विविध पसंतीला येत आहेत